चित्र काढण्याची पद्धत ही म्हणजे ह ह्याच्यासाठी कोणतं कौशल्य लागत नाही आजकाल भरपूर प्रमाणात क्लासेस वगैरे आहेत परंतु चित्र काढण्यासाठी कोणतीही क्लासेस लावण्याची गरज नाही ती जर क चित्र काढण्याची जर तुम्हाला लहानपणापासून आवड असेल तर त्यासाठी कोणतेही क्लासेस लावण्याची गरज नाही सर्वप्रथम मी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला आवड असणे गरजेचं आहे तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये करिअर करू शकता किंवा चांगल्या पद्धतीने चित्र काढू शकता आता राहिला प्रश्न चित्र काढण्याचा क सुरुवात किंवा कौशल्य कुठून सुरु करावे तर सुरू करण्याची ब सुरू करायची असेल तर तुम्हाला सर्वात सर्वप्रथम स्किल थ्रू किंवा जे छोटे छोटे जसं की चौकोनी डब्बा काढणे त्यानंतर त्याला घरासारखं बनवणे किंवा चार चाकाची गाडी काढणे तर हे असे छोटे मोठे टेबल काढणे तर सर्वप्रथम या छोट्या छोट्या गोष्टी करा लागतात त्यानंतर ब स त्यानंतर तुम्ही सुरुवात करायची काय म्हणतात त्याला मोबाईल फोन्स किंवा लॅपटॉप्स तसे साधे चित्र काढायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही जी माणसाची कलाकृती असते जी ह्युमन बॉडी असते तर ती काढण्यास सुरुवात करायची ती काढताना तुम्हाला एकदं एकदा किंवा दोनदा तर होणारच नाही हे तर हंड्रेड पर्सेंट शुअर आहे त्यानंतर तुम्ही एक क कॉपी असते ब्लू कलरची तर तिचा तुम्ही वापर करू शकता कशासाठी चित्र काढण्यासाठी तर कारण तिच्यावर ते ब्लू प्रिंट घालून ठेवायची त्याच्यावरून चित्र ठेवायचं आणि ती तुम्ही बंद पेनाने किंवा पेन्सिलने ती रेखाटायची तर ती तशाच पद्धतीने खाली काय म्हणतात त्याला तिचं प्रतिबिंब खाली उमटते त्यानंतर असं दोन तीन वेळा करायचं करायचं आणि नंतर स्वतः तुमच्या हाताने ती काढून पहायची ती काढून पाहिल्यानंतर ती सेम किंवा नाईंटी पर्सेंट किंवा सेवंटी फाईव्ह पर्सेंट ती तुम्हाला येणारच याची गॅरंटी देतो कारण की ती हाताला ओढ नेती की कुठे आपल्याला कसं करायचं आहे कान कशा पद्धतीने काढायचा आहे पाय कशा पद्धतीने काढायचे कारण की ज्यावेळेस आपण ती ब्लू प्रिंट ठेवतो किंवा ब्लू कलरची ती जी कॉपी ठेवतो तर त्याच्यानुसार आपला हात वळते असे तुम्ही कंटिन्यू जर करत राहिला त च चांगल्या पद्धतीनं तुम्ही चित्र काढू शकता